मी सुरुवात केदारनाथपासून करेन केदारनाथ ट्रेकिंगचं तसं नाही आहे लोक केदारनाथ हे आपलं चार धाम म्हणून जातात प तिथे तिकडचेच लोक पाण्याच्या बाटल्या विकतात काय काय प्लॅस्टिकच्या बॅगेतून विकतात पण ते तिथे कचरापेटी नाही आणि असली तरी छोटी कचरा भरपूर लोक जास्त त्यामुळे कचरा भरपूर जमा होतो तो कचरा वरून ते खाली फेकतात कारण तो एवढा कचरा खाली नेऊन टाकायला त्यांना शक्य होत नाही त्यामुळे खूप पाण्याच्या बाटल्या तिकडे टाकल्या जातात तर तसं होणं मला आवडत नाही ते मी बघूनच ओरडत होती तेव्हाच की ह्या कचऱ्याच्या बाटल्या तुम्ही टाकत आहात ते खाली पाण्यात जातात आणि पाण्यातून मग ते कुठेही जाऊन अडकतात त्रास होतो लोकांना तर ते मला आवडलं नाही असंच काय आणखी गंगोत्री तित् तिथे पण लोक वरून कचरा टाकतात ते पण पाण्यातून असं वाहून जाते आणि इतकं सुंदर पाणी आहे आता पाण्यात त्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या ते जर तुम्ही व्यवस्थित त्याची जर काळजी घेतली किंवा मोठं कचरापेटी ठेवली किंवा असे पाईपलाईन ठेवले की ज्याच्यातून फेकल्यावर ती सरळ डायरेक खाली जाते किंवा असं काहीतरी उपाय केले तर त्याचा काहीतरी चांगला चांगलं होईल मग मला तरी वाटते की माणसांनी सग् जिथे जिथे जातो आपण तिथे तिथे साफसफाई ठेवली पाहिजे